जर कधी मी ओला किंवा उबेर यांच्या ऑटो किंवा कॅबने प्रवास केला आणि चुकून माझा फोन व माझी पर्स त्या कॅबमध्ये किंवा ऑटोमध्ये राहून गेली तर तो ऑटोवाला किंवा कॅबवाला तर मला माझ्या जागेवर ड्रॉप करून चालला जाणार मग मी त्याला आता मला त्या परिस्थितीतून निघण्यासाठी मी कोणाची तरी मदत मागेल जसं की मी कोणाकडून तरी त्याचा सेल फोन घेईन त्याच्यावरून माझ्या नंबरवर कॉल करणार जर तो उबे म्हणजे जो ऑटोवाला किंवा कॅबवाला असणार तो माझा फोन रिसीव्ह करेल तर मी त्याला सांगेल की माझं वस्तू जसं की पर्स आणि मोबाईल वगैरे ते तुमच्या कॅबमध्ये मी विसरली आहे तर मी सध्या ह्या जागेवर उभी आहे किंवा तिकडे थांबली आहे तर तुम्ही माझ्या वस्तू मला थोड्या वेळात इकडे आणून माझ्याकडे देऊन टाका तर तो मला हेल्प करण्यासाठी रेडी होईल आणि माझ्या माझ्या पर्स व माझा मोबाईल आणून मला देऊन टाकेल ऑल इज वेल